हो हो मी कॉल केला होता आम्हाला फिरायला जायचं आहे तर तुमची गाडी बुक करायची होती आम्हाला जायचं होतं नागपूरला फिरायला आम्ही पाचसहा लोक आहोत हं तर किती पैसे घ्यान हं तर आम्ही पूर्ण दहा लोक आहोत ताई

हं हो दीक्षाभूमीला जायचं आहे आणि कामठीला जायचं होतं दोन ठिकाणी जायचं होतं किती घ्यान तीन हजार रुपये आता तीन हजार जास्त होते नं ताई काही कमी करा नं किती क कमी करा नं ताई कमी कराल का थोडे कमी हो तरी पण आम्ही दहा लोक आहोत ना काही तर कन्शेशन द्या आम्हाला सोनं जरा कमीच मिळणार आहे का अडीच हजार का दोन हजा जमणार नाही का ठीक आहे मी माझ्या महिलांना बोलून विचारते सांगते तुम्हाला का गं किती ठरवाची गाडी तीन हजारच म्हणून राहिले द्यायचे का तीन हजार मग यांना करू बुक गाडी हो हो करून ठीक आहे नं ताई

हो हो येऊन जा तुम्ही गाडी तु पाठवून द्या हो ठीक आहे